राज्यात खेळाचे उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करणारे प्रमुख क्रीडा संघ म्हणजे जामठा स्टेडियम क्रिसेंट स्टेडियम कस्तुरचंद पार्क यशवंत स्टेडियम इत्यादी रेशीमबाग मैदान इत्यादी खेळाचे सं स्टेडियम आहे आणि तिथे जामठामध्ये इंटरनॅशनल क्रिकेट होतात आणि वर्ल्डकप पण होतात याच्यामध्ये आणि तिथे खूप छान म्हणजे आम्हाला वाटते की आमच्या नागपुरात स्टेडियम आहेत आणि तिथे बाहेर देशातले येऊन खेळतात वर्ल्डकप होतात खूप छान वाटते आणि इतके स्थान आमच्या ना आहेत